दोनशे छप्पन अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस एकोणसाठ हजार चारशे सत्त्याऐंशी एक लाख चार हजार दोनशे चव्वेचाळीस